तर हे आपलं भारती विद्यापीठ हॉस्पिटल आहे एक वेल नोन वेल नोन म्हणजे वेल नोन चांगलेचं अगदी प्रसिद्ध म्हणजे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे भारती विद्यापीठ तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर या भारती विद्यापीठामध्ये आपण दर वेळेला बघू शकतो की एक मिडल क्लास आदमी किंवा लोअर मिडल क्लास आदमी कधीच माणूस हा भारती विद्यापीठला जाण्याचा उपचारासाठी विचार करत नाही एक मेजर ट्रीटमेंट भारती विद्यापीठमधून घेऊची इच्छा असून पण तो जात नाही कारण ते त्याच्या खिशाला परवडण्यासारखं नसतंय तिथल्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या आहेत फॉर शूअर वेल क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत ट्रीटमेंट्स जशा महाग आहे तशा त्या वॅल्युएबल आहेत तिथले इक्विपमेंट चांगले आहेत पण तिथे इक्विपमेंट्स चांगले आहेत पण चांगले इक्विपमेंट्स एखाद्या चांगल्या अमाऊंटमध्ये चांगल्या चांगल्या अमाऊंटमध्ये असले पाहिजे चांगली भरपूर असले पाहिजेत जर तुमच्याकडं एक ऑटोमॅटेड व्हीलचेअर आहे तर ती ॲटलिस्ट तीस ते पस्तीस पीस किंवा पन्नास पीस पन्नास व्हीलचेअर असल्या पाहिजेत ऑटोमॅटेड म्हणजे अशा वेळेला तुमच्याकडे जर पाचच व्हीलचेअर्स असतील तर ते ऑटोमॅटेड असून यूज काय त्यापेक्षा एक माणूस साधारण माणूस हा विचार करेल की मी ऑटोमॅटेड व्हीलचेअर पाच घेण्यापेक्षा मी त्याच कॉस्टमध्ये जर पाच मॅन युजड मॅन पावरवरच्या व्हीलचेअर्स जर केल्या तर ते किती कॉस्ट इफिशिंट असेल किती स्वस्त पडेल आणि ह्या असंच आपण बाकीच्या गोष्टी बघू शकतो की जे प्रायवेट रूम्स आहेत किंवा जे डॉक्टरचे कॅबिन्स आहेत फॉर शूअर ह्या हॉस्पिटलमध्ये आपण बघू शकतो एका बिल्डिंगमध्ये कित्येक हे एक ह्यांची जी मेन बिल्डिंग आहे त्यात ओ पी डीपासून सायकॅट्री फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक्स कॅरोप्रॅक्ट्स एम बी बी एस डॉक्टर्स सगळे सगळे डिपार्टमेंट्स ॲट वन प्लेस अव्हेलेबल करून दिलेले आहेत ज्यासाठी खरंच हॅट्सऑफ आहे भारती विद्यापीठाला

तेवढंच जितकं आपण म्हणू शकतो की चांगलं आहे तितकंच इथं चांगलं असल्या कारण गर्दी पण तेवढीच आहे आणि जी लोकांना अफोर्ड होते त्यांना गव्हर्मेंट थ्रू गव्हर्मेंट्स पॉलिसीज थ्रू जे लोक येतात त्याच्यामुळं गर्दी खूप तयार होते आणि मॅनेजमेंट असं आहे की लांबच लांब रांगा लागत जातात रिसेप्शन्सवरती मेडिसीन काउंटर्सवरती ओ पी डीमध्ये किंवा ऑपरेशन थिएटर्सपाशी मॅनेजमेंट चांगला आहे की लोकांना थांबू दिलं जात नाही व एक जो माणूस पेशंट आहे त्याच्याबरोबर एकच व्यक्ती फार तर फार दोन लोक असतात बट जिथे आपण मेडिसिनच्या रांगा बघतो तिथे आपल्याला अतोनात लोकांची गर्दी दिसते की औषध एका माणसासाठी घ्यायचं आहे तर तीन ते चार जण लाईनमध्ये गप्पा मारत थांबले आहेत त्याच्यामुळं अख्खा जवळजवळ जो मेडिसिनचा रिसेप्शनचा एरिया आहे त्याच्या बाहेर पडून अगदी जाण्यायेण्याचा मार्ग अडवत लोक थांबले आहेत निवांत गप्पा मारत ही एक लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की हे असं सगळं होत आहे अजून जर सांगायचं झालं तर काही स्टाफ जो जुना स्टाफ आत्ताचा स्टाफ चांगला आहे बट काही जुना स्टाफ जो होता तो खूपच ॲरोगंट होता लोअर मिडल क्लासच्या बाबतीत की सरळ बोलणं नव्हतं नीट बोलत नव्हते द ट्रीटमेंट वॉज नॉट दॅट गुड नीट बोलणं नव्हतं वागणूक चांगली दिली जात नव्हती बट आता सगळं चांगलं आहे आणि याच्यात काहीच वाद नाही तसं बघितलं तर आपलं पूर्ण जे रुग्णालय आहे ते का खूप मोठ्या परिसरात पसरलेला आहे ज्याच्यात जवळपास चार मेन बिल्डिंग्ज आहेत मुलांसाठी वेगळं हॉस्टेल मुलींसाठी वेगळं हॉस्टेल कॅन्टीन जे आपल्या इथे खूप छान आहे बेसमेंटला पार्किंग एरियाज आत हॉस्पिटलमध्ये पण फिरण्यासाठी जो गाड्या फिरण्यासाठी रोड आहे तो पूर्ण सगळा डांबरीकरण केलेला रोड आहे त्याच्यात कुठंच काही नावं ठेवण्यासारखं म्हणू शकत नाही आपण बाकीच्या गोष्टीज आणि जो सिक्योरिटी स्टाफ आहे तो खरंच चांगला आहे सिक्योरिटी स्टाफ हे कधीच कोणाला काही अडचण केलेली दिसत नाही सिक्युरिटी स्टाफ नेहमी सपोर्टिव आहे कॉलेजच्या आतच एक ए टी एम अवेलेबल करून दिलेलं आहे स्टाफसाठी स्टुडंटसाठी की त्यांना जास्त लांब जावं लागू नये कारण ह्या परिसरात कुठेच बँक्स नाही आहेत ए टी एम्स नाही आहेत कॉलेजच्या आतच अगदी एन्ट्रन्सपाशीच मेन जो आपला एन्ट्रन्स आहे एन्ट्रन्सपाशीच एक टी एम अवेलेबल करून दिलेलं आहे तसं जर सरळ आपण आत गेलो तर लेफ्ट साईडला आपल्याला कॉलेज बिल्डिंग आहे हॉस्पिटल बिल्डिंग आहे त्याच्या आतल्या साईडला परत वरती फोर्थ फ्लोअरवरती सगळ्या हे आहेत कॉलेजेस आहेत कॉलेजेस आहेत प्रॅक्टिकल्स होतात तिथे व आत गेला तर हॉस्टेल खूप मोठं हॉस्टेल आहे मुलांसाठी मुलींसाठी सगळ्या कम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत आणि अगदी गं हॉस्पिटल महाग असेल बट जर मेरीट थ्रू तुम्ही येत असाल तर कॉलेजमध्ये तुम्ही जर प्रवेश घेतला तर तुम्हाला क्राऊड एक खूप चांगला मिळू शकतो कारण अगदी एक तुम्ही इथं आलात तर मेहनतीनच येऊ शकता किंवा पैशाच्या जोरावर येऊ शकता फॉर शूअर जस सरळ बोलायचं झाले तर तर जो क्राऊड सगळा असेल तो अजिबात असा साधा क्राउड नसणारच आहे शंभर टक्के सगळा क्राऊड तुम्हाला स्टँडर्ड भेटणार आहे एकतर रिच असेल किंवा इंटेलिजंट असेल तर तो क्राऊड तुम्हाला कधीच घाण क्राऊड भेटणार नाही आहे बाकी कॉलेजमध्ये फॅसिलिटीज तर सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेतच हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड आहेत तीन ते चार लिफ्ट्स आहेत एक डॉक्टरसाठी स्पेसिफिक आहेत तीन लिफ्ट्स पेशंटसाठी आहेत आणि दोन लिफ्ट्स तर डायरेक्ट फुल बेसमेंट टू टेरस पूर्ण लिफ्ट जातात आणि लिफ्ट्समध्ये सगळ्या लिफ्ट्समध्ये एक एक लिफ्ट मन्स आहेत जे लिफ्ट ऑपरेट करतात आणि कॉलेजमध्येच एंट्रन्स घेतल्याघेतल्या जवळजवळ एक मधला सेंटरचा एरिया सगळा रिसेप्शनसाठी आहे इथे चार ते पाच लोक रिसेप्शनसाठी फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आहेत कॉलेजमध्येच एक आत मेन बिल्डिंगमध्ये एक छोटसं गणपतीचं मंदिर आहे जिथून मग जिथंजाऊन च्यापासून थोडंसं लांब अजून एक परत एक कॉलेजचा एक थ्री डी स्ट्रक्चर आहे की पूर्ण बिल्डिंग जे मेन बिल्डिंग आहे त्याचं स्ट्रक्चर आहे